व्हेरी गूड व्हेरी गूड आफ्टरनून बोला हां बोला हो का बरं काय काय शिक्षण झालेलं आहे आपलं हो का बरं तर आमच्याकडे बी कॉम क्रायटेरिया स्टुडन्ट असलेल्या स्टुडन्टलाच जॉबची व्हॅकन्सी सध्या अव्हेलेबल आहे अकाऊंटंट म्हणून हो तर या अगोदर आपण कुठं काम केलेलं आहे असा एक्सपेरियन्स वगैरे आहे का आपल्याला बरं बरं बरं ठीक आहे चालेल तर आपल्याला अकाउंटबद्दल आणखी बऱ्या प्रमाणात माहिती आहे का बरं चालेल तर आपण कितीपर्यंत सॅलरी आपण इच्छा आपली कितीपर्यंत इच्छा आहे बरं चालेल तसं सुरुवातीला तुम्हाला ट्रेनिंग बेसवरती ठेवावं लागेल तर त्या अनुषंगानं तुम्हाला सुरवातीला दहा ते बारा हजार रुपयापर्यंत मिळेल व तु तर तुमच्या काम करण्याच्या आवडीनुसार किंवा तुमच्या परफॉर्मन्सनुसार धीरे धीरे त्यामध्ये आपण इन्क्रिमेंट करण्याचा प्रयत्न करू सोबत तुमचा एक्स्पिरिअन्स पण त्यामध्ये परफॉर्मन्स या गोष्टींचा त्यामध्ये चेक होईल ठीक आहे तर तुम्ही कुठून येता तुमचं गाव कोणतं बरं ठीक आहे तर तुम्ही येत्या दोन दिवसामध्ये तुमचे फिजिकल डाॅ तुमचे डॉक्युमेंट घेऊन ओरीजनल डॉक्युमेंटस् घेऊन तुम्ही फिजिकली आमच्या ऑफीसला व्हिजिट करा पुणे येथे आणि सर्व डॉक्युमेंटस्च्या दोन दोन प्रतीमध्ये त्या काउंटरवरती जमा करायच्या व तुमचा रिझ्यूम तुमचा रिझ्यूम आमच्या जवळ द्या त्यानंतर तुम्हाला पुढे बोलावण्याची प्रोसेस केली जाईल बरं ठीक आहे हो चालेल हो चालेल हो हो चालेल ठीक आहे